हॅलो ओबर ट्रॅव्हल्स मला सोमवारी पंचवीस तारखेला ठाण्याला जायचं आहे भांडूपवरून आणि सकाळी सात वाजता निघायचं आहे सकाळी सात वाजता आणि नऊ वाजेपर्यंतरी मला पोचायचं आहे आणि मला मी राहतो इकडे भांडूप स्टेशनजवळ तर मला भांडूप स्टेशनला आम्ही चार माणसं आहे तिथे आम्हाला पिकअप करायचं आहे